आमच्या भागामध्ये जे लोकप्रतिनिधी जे विधानसभेमध्ये गेलेले आहेत किंवा लोकसभेमध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडून आमच्या एक नागरिक म्हणून खूप अपेक्षा आहेत कोला कोल्हापूरचा जर विचार केला तर इथं इंडस्ट्रीच्या बाबतीत कोल्हापूर हे स्वयंपूर्ण आहे मुळात ईथे स् स्किल्ड लेबर म्हणतात हा खूप मोठ्या प्रमाणा वर आहे उद्यमनगर आहे सगळ्या गोष्टी आहेत पण इथं आता आय टी स नवीन नवीन उद्योगक्षेत उद्योग इथं यायला पाहिजे आहेत त्यासाठी आमच्या ह्या लोकप्रतिनिधीनी बोललं पाहिजेलंय लोक सरकार दरबारी ह हे आमचे विषय सगळे मांडले पाहिजेत आणि ह यासाठी आम्हाला आता नवीन या्याच्या प्रमाणा इथलं आमची इंग मुलं शिकून सगळी पुण्या मुंबईमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन नोकऱ्या करतायेत तर त्यासाठी म्हणून इथं जे लाग आत्ता सध्या नवीन क्षेत्र जे आहे ते आय टी् आय टी क्षेत्र हे इथे आय टी क्षेत्र हे इथं आलं पाहिजे आहेत त्यासाठी त्यांना लागणारं आमचं विमानतळ असेल नंतर लो तुमच्या रेल्वेची सोय असेल ह्या सगळ्या गोष्टी करू हे करून उपलब्ध करून द्यायसाठी म्हणून सरकारच्या सरकारच्या मागे ह्या गोष्टी फॉलोअप म्हणून त्यांनी केला पाहिजे विषय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडले पाहिजे आहेत आणि आता रेल्वेच्या बाबतीतसुद्दा रेल्वे स्वयंपूर्ण आमच्या बाघ आमची आमची जी रेल्वे आहे इथं एक खूप मोठ्या प्रमाणावर इथं रेल्वेची वाहतूक चालू झाली पाहिजे आहे कारण त्याशिवाय व विकास होणार नाही आणि त्यात जर रेल्वे जर व्यवस्थित झाली विधा तर अ दळणवळणाची साधनं जर व्यवस्थित आली तर ह्या ह या भागामध्ये विकास होईल आणि हे सगळा विकास करायची जबाबदारी ही आमच्या प्रतिनिधींची आहे या प्रतिनिधींनी या गोष्टी सरकार दरबारी मांडल्या पाहिजेलेत आणि आमची त्या अपेक्षाय त्या प्रमाण त्यांनी त्या पूर्ण कराव्यात ही आम्ही अपेक्षा करतोय